लग्नासारख्या मोठ्या समारंभात पाण्याची व्यवस्था अतिशय आवश्यक आहे विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण एखादं लग्न अरेंज करतो तेव्हा पाणी हे महत्त्वाचं ठरतं तर मला एक लक्षात आलं की ब मोठ्या बाटल्या जर आपण घेतल्या एक लिटरच्या तर लोक थोडंसं पाणी पिऊन बाकीचं पाणी वेस्ट करतात म्हणून मी ह्या खेपेला काय सुचवलं की दोनशे मिलीच्या बाटल्या आपण वापरायच्या म्हणजे त्यांची तहान भागण्यापुरतच ती पाणी ते पितील आणि बाकीचं पाणी वेस्ट होणार नाही म्हणून तो प्रयोग खूप चांगला झाला की दोनशे मिलीच्या बाटल्यात एक लिटरच्या बाटल्याऐवजी दोनशे मिलीच्या बाटल्या आपण वापरायच्या त्याशिवाय इतर म्हणजे हात धुवायला ह्याला एक साधा पाण्याचं टँकर आणून उभा करायचा त्याचं नासाडी होणार नाही हे सुद्धा आपण त्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि बघायचं त्यामुळे प्यायचं पाणी वेगळं आणि खर्चाचं पाणी वेगळं अशा दोन व्यवस्था आम्ही केल्या त्यामुळं पाणी बरंचसं वाचलं आणि योग्य त्या प्रमाणात ते लोकांची गैरसोय पण झाली नाही अशा तऱ्हेनं आमचा हा सक्सेसफुल झाला प्रयोग